आम्हाला आम्हाला भाज्या पाला भाजीपाला लावायला आवडते कारण की आम्ही आधी आता बघा मार्केटमध्ये हर भाज्या भेटतात पण त्याच्यामध्ये कमी कॅमिकलयुक्त हर अशी कोणतीच भाजी नाही की त्याला कॅमिकल लावलेले जातात आणि घरी आपल्या घरी कारण काय आहे आपल्या घरी लावलेले भाजीपाला म्हणजे काम कॅमिकलयुक्त भाजीपाला आहे आणि एकदम एकदम फ्रेश आणि कॅमिकलयुक्त भाजीपाला आपल्याला भेटते घरी लावायचे फायदे हे आहेत आणि बााराजम बाजारामध्ये अतिशय कॅमिकलयुक्त भाजीपाला यायला आणि ते खायला आपल्याला पण हानिकारक आहे आणि सगळ्यांंना पण हानिकारक आहे कारण की ते अतिशय कॅमिकल युरिया ते यूज व्हायला भाजीपाल्यामध्ये आणि वेगवेगळे कॅमिकलाने आपल्या आरोग्यासाठी पण धोकादायक आहे म्हणून आम्ही आपल्या बगीचामध्ये भाजीपाला लावायला आवडतो आणि एक तर भाजीपाला एक तर आपल्याला फ्रेश भेटते आणि काॅमिकलयुक्त भेटते आणि आपल्या घरी भाजीपाला होऊन आपल्याला दुसऱ्याकडे जायला मार्केटहून आणावा नाही लागते ते आपले एकतर पैसे वाचतात आणि आपल्याला केॅमिकलयुक्त भाज